आम्ही तर रविवारी आम्ही सर्व मित्रमंडळी मिळून बाईक राईड ठेवतात आणि राईड हे दोनशे ते तीनशे किलोमीटरचे असते आणि आम्ही कमीतकमी आमचे पूर्ण मित्र म्हणून पंधरा ते वीसजण सहभागी होतो आणि आम्ही राईडला जाताना जसं हेॅल्मेट झालं हँडग्लोज इत्यादी सर्व तयारी करून जातो आणि हे सर्व घेऊन जातो आणि सर्व हे मित्रमंडळी मिळून जातो आणि सहलीसाठी आम्ही एक बॅग आमचं एक ड्रेस रेनकोट हेल्मेट हँडग्लोज हे सर्व साहित्य आमच्या जवळ ठेवतो आणि आम्ही राईडवर जातो राईडवर जातो आणि सर्वजण एक एकत्र मिळून जातात हेल्मेट ते सगळं घेऊन जातो आम्ही हर दर रविवारी आम्ही राईड ठेवतो आणि त्या राईडला जातो कमीत कमी तीनशे ते चारशे किलोमीटर आम्ही राईड करतो दर रविवारी